आमच्या महाराष्ट्रामध्ये असं खूप काही आहे फिरण्यालायक जसं की आपण एक बघितलं तर शिर्डी आहे जिथे साईबाबाचा मंदिर आहे दुरून दुरून पर्यटन तिथे येतात साईही तर ते असं विदेशातून पण लोकं येतात देणगी तिथे देतात भरपूर सारी देणगी जमा होतात तशी भरपूर लोकं येतात तिथे जेवणाची सुविधा छान आहे आणि फिरण्यालायक खूप छान आहे जसं की आपल्याला असं वाटते की दोन दिवस कुठेतरी जाऊन म्हणजे निश्चित त्याने राहायचं की कोण कसलं टेंशन नको बा आपल्याला तर अशा ठिकाणी आपण शिर्डीला जावे तिथे दोन दिवस राहावे आणि निश्चितपणे देवाचं दर्शन घेऊन आपलं मन प्रसन्न होईल तिथेच बऱ्याच ठिकाणी लोकं कचरा जमवतात पर्यटक येतात आणि बऱ्याचशा कचरा गंदगी करून ठेवतात खातात आणि तिथेच डस्बिन दिसल्यावरसुद्धा लोकं डस्बिनमध्ये न टाकता रेल्वे स्टेशनवर कुठे मंदिराच्या बाहेर असे कागदं फेकून देतात काही पण असे फेकून देतात आणि त्याच्यामुळे कसं गंदगी पसरतात म्हणून आपण ही गंदगी आपल्या घरी तसंच करतो का नाही ना तसंच लोकांकडे पण आपण जेव्हा बाहेर जातो तेवा आपलं घर समजून तिथे पन आपण खाल्लेली कोणती पण वस्तू आपल्या बॅगमध्ये भरावी किंवा बॅगमध्ये न भरता डस्बिन असेल तर त्वरित त्या डस्बिनमध्ये टाकावी जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको व्हायला म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की पर्यावरण स्वच्छ तर आपण स्वच्छ परत लोक टेकड्यांवर जातात प्लास्टिक चिप्स पॅम खातात आणि रॅपर तसेच चॉकलेट खाऊ काही खाऊ रॅपर घेतलं की फेकलं घेतलं की फेकलं पण तसंच जर आपल्या बॅगमध्ये आणून जर एखाद्या डस्बिनमध्ये टाकलं तर पर्यावरण शुद्ध राहील आणि पर्यावरण शुद्ध राहिले तर आपल्याला पण हेल्थ इज वेल्थ त्यामुळे आपण